तसं बघायला गेलं तर भारताच्या भाषा ह्या बावीस झालेल्या आहेत ज्या अधिकृत भाषा आहेत त्या बावीस त्यामध्ये आसामी असू दे बंगाली असू दे गुजराती असू दे हिंदी कन्नड काश्मीरी कोकणी मल्याळम मणिपुरी किंवा तमीळ तेलगू उर्दू संस्कृत सिंधी अशा इतर भाषांचा समावेश आहे आणि भारतातील बावीस भाषा या अधिकृत झाल्या आहेत आत्ता तरी तसेच त्यानुसार भारताची भाषिक द्वंद्वानुसार करण्यात आले आहे तसेच भारतात वेगवेगळ्या गटांचे लोक वेगवेगळ्या भाषा बोलतात भारतात जवळपास आठशे प्रमुख भाषा व अंदाजे दोनशे बोलीभाषा आहेत त्यापैकी संस्कृती ही पण भाषा बोलली जाते जी पूर्वज पूर्वजांनी पण बोलली होती जी आपल्या ग्रंथामध्ये वगैरे असते आणि इंग्रजी आणि हिंदी दोन केंद्र सरकारचा असा नियम आला आहे कलम तीनशे पंचेचाळीसनुसार राज्य सरकारांने राज्यासाठी अधिकृत मानलेली भाषा ही भारतीय राज्य घटनेनुसार राजभाषा मानली जाते म्हणजे राजभाषा मानली जाते ती कलम तीनशे पंचेळीसनुसार मानली जाते आनि भारताच्या राज्यानी रचना भाषिक तत्वानुसार करण्यात आली असून प्रत्येक राज्य हे आपल्या अंतर्गत व्यवहारासाठी व शिक्षणासाठी कोणती भाषा वापरावी याचा निर्णय घेऊ शकते सध्या भारतीय घटनेनुसार देशात बोलल्या जाणाऱ्या बावीस प्रादेशिक भाषांना शासकीय राजभाषाचा दर्जा दिला जातो त्याचमध्ये मल्याळम वगैरे अशा खूप भाषा येतात तसेच संथाली मैथिली आणि डोगरी आ सिंधी असू दे नेपाळी असू दे मराठी मराठी प्रामुख्याने मराठी ही आपली राजभाषा आहे त्यामुळे आपल्याला मराठी भाषेचा खूप अभिमान वाटला पाहिजे तसेच दोन हजार चोवीसमध्ये भारतात एकूण बावीस अधिकृत भाषा असं जाहिर करण्यात आलं आहे सो देशाचे भाषिक वैविध्याविषयी मला असं वाटतं की ह्या सगळ्या भाषा बावीस भाषा ह्या अधिकृत भाषा आहेत